राहुल ट्रॅव्हल्समधून बोलत आहेत का नमस्कार मी मानसी बोलते आहे मला आणि माझ्या परिवारातील सदस्यांना आम्हाला यवतमाळवरून ते अकोल्याला जायचं होतं आणि शेगांवला जायचं होतं फिरण्यासाठी गजानन महाराजांच्या मंदिरामधे आणि आनंदसागरला जे पर्यटन स्थळ आहे तिथे जायचं आहे एक दिवसाची सहल आहे ही आमची तर मला त्यासाठी गाडी हवी होती तर गाडीविषयी मला थोडी माहिती हवी आहे की तुमच्याकडे कुठल्या प्रकारची गाडी आहे आम्हाला चार लोक बसतील अशी गाडी सांगा तुमच्याकडे चार लोक बसतील अशी स्विफ्ट डिझायर मारुती सुझुकी अशी कुठली गाडी आहे का किंवा सहा लोक बसतील अशी पण गाडी मला चालेल जशी टवेरा असेल किंवा आर्टिका असेल तर अशा प्रकारची गाडी असेल तर ते मला सांगा आणि याची किंमत किती होईल एक दिवसाची जी सहल आहे जाऊन येणं तर ते मला सांगा साधारणतः एक आपलं दोनशे तीनशे किलोमीटरच्या जवळपास हे किलोमीटर होते जर तुमच्याकडे गाडी असेल आणि अव्हेलेबल असेल चार सीटर किंवा सहा सीटर तर मला तसं तुम्ही सांगा आणि त्याची किंमत वगैरे किती होणार तर तेही मला तुम्ही सांगा धन्यवाद